हॅलो स्विगीमधून बोलत आहे ओ सर मी तुमच्या ॲप्लिकेशनवरून आता एक बिर्याणी ऑर्डर केली होती ओ तर हे जी बिर्याणी आली आहे हे ह्याची पॅकेजिंग फाटली आहे आणि पुरी बिर्याणी बाहेर पडत आहे हो ना हे ह्याच्यातले जे चिकन आहे ते फ्रेशही नाही वाटत आहे एवढं ऑइली जास्त म्हणजे पूर्णच खराबच आहे हे खाण्यालायक आहेच नाही हे नाही नाही तुम्ही मला रिफंड करा ह्याचं हो चला धन्यवाद